पूजा करताना मी नेहमी एक विशिष्ट सांस्कृतिक पद्धतीचे पालन करत असते पूजा करताना नेहमी तुम्ही शुचिर्भूत असणं अंघोळ करून बसणं पूजेला फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण तुमचं मन आणि शरीर दोन्हीही पवित्र असणं फार गरजेचं आहे तरच ती पूजा फळासाठी जाऊ शकते तर पूजा करत असताना शुचिर्भूत होऊन पूजा करणं गरजेचं आहे पूजा करताना आपण मन चित्त एकाग्र केलं पाहिजे देवांना आवाहन केलं पाहिजे अक्षता वाहिल्या पाहिजेत मग देव सगळे पुसून घेऊन स्वच्छ धवून ठेवले पाहिजे दूर देवांना फुलाने पाणी शिंपडलं पाहिजे अत्तर शिंपडलं पाहिजे त्यानंतर गंंध पुष्प हळद कुंकू हे व्हायल्या पाहिजेत अक्षता व्हायल्या पाहिजेत आणि देवांना रोज दिवा उदबत्ती दाखवून धूपदीप दाखवले पाहिजे आणि गोड साखरेचा गुळाचा दूध साखरेचा नैवेद्य तात्पुरता दाखवला पाहिजे आणि नंतर जेव्हा आपला स्वयंपाक पूर्ण होतो तेव्हा आपण जे ताट जेवायला देणार आहोत त्या ताटाचा नैवेद्य देेखील आपण देवाला दाखवला पाहिजे